राज्य परिवहनाची गुणवत्ता चांगली आहे भारतात प्रवास करणे परवडतात कारण की सगळ्या गोष्टीचे तीया दर कमी आहेत रेल्वे तीअय बस या सर्व गोष्टींचा दर कमी असल्यामुळे भारतात प्रवास करणे हा सोपा आहे